हां बोल गं हो का तू कधी चालली हो का तिकीट अवेलेबल आहे का पण ठीक आहे कोणती कोणत्या लोअर फीस लोअर बर्थ की अप्पर बर्थ कोणत्या आहे याच्यामध्ये तुमची खूपजणं म्हणत होती की छान पिक्चर आहे म्हणून तू बघितला आहे का मोबाईलमध्ये वगैरे प्रोमो बघितला आहे जाऊ ना आपण किती रुपये तिकीट आहे माहीत आहे तुला हो का ठीक आहे ना कधी जायचं तो दिवस ठरवून घे आणि टायमिंग बघ कोणता जुळेल ते हा ठीक आहे ना बारा ते तीन की तीन ते सहा हा मुलं पण येऊन हां ठीक आहे ना मुलं पण शाळेतून येऊन जाते मुलांना पण घेऊन जाऊ मी त्या निमित्ताने मुलांना पण बघायला मिळेल मुलं असं काही त्यांना त्यांनी पण बघितली नाही आहे मुलांनाही सोबत घेऊन जाऊ आणि कशाने जायचं मग ॲटो करायचं की गाडीनं जायचं ठीक आहे ना टाईम सांगशील तसा आणि दिवस ठरवून घे आणि मग तू ऑनलाईनच तिकीट काढून घेशील आणि मला सांगशील तसं

आणखी त्याच्यानंतर त्याच्या आधी कोणता पिक्चर लागला बि माहिती आहे का तुला अच्छा मी अजूनपर्यंत गेली नाही आज प म्हणजे आता ही जाय हे पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे मला काही आयडिया नाही म्हणून मला सांगशील हां हां ठीक आहे ना मग ठीक आहे मग आपण ठरवू तसं आणि जाऊ हां ठीक आहे बाय